या बघा कशी पाहिजे थांबा दाखव रे काळ्या कलरची साडी हं घ्या बघा तुम्हाला कोणत्या क्वालिटीची साडी पाहिजे थांबा दोन मिनटं बघा घ्या बघा हो म्हणजे कॉटनमध्ये पाहिजे की कशी पाहिजे तुम्हाला ते सांगा आधी डेलीसाठी पाहिजे काटनमध्ये पाहिजे की सुतीमध्ये पाहिजे कॉटनमध्ये पाहिजे का थांबा आणत आहे

ठीक आहे ठीक आहे सुती सुतीमध्ये की कॉटनमध्ये पाठवून देतो थांबा दोन मिनटं थांबा अजून काही लागतं आहे का तुम्हाला दुसरं काही साडीची किंमत आठशे रुपये आहे आमच्या दुकानात फक्त तु तुम्हाला दुसऱ्या दुकानामध्ये सस्ती साडी नाही भेटंल डिस्काउंट देऊ ना आम्ही तुम्ही पहिलं बघा तर सही त्याच्यामध्ये तुम्हाला परवडंल तर घ्या नाही तर नको घ्या हा हा हा मग काळ्या कलरमध्ये कोणती पसंद आली बघा तुम्ही आधी

ते बाजूला ठेव लाल कलरची थांबा आणत आहे हा आणला आणला हे घ्या कोणती पाहिजे बघा ह्याचे झाले सतराशे सत्तर रुपये झाले नंतर डिस्काउंट देतो ना तुम्हाला डिस्काउंट देतो म्हटलं

एका साडीवर चाळीस रुपये कमी होतील ऐंशी रुपये हं हा हा ठीक आहे बघा ठीक आहे बघा ठेवा

हो हो ठीक हा ते झाले सोळाशे साठ रुपये डिस्काउंट काटून हं ठीक आहे